सत्तावीस पाच दोन हजार चौदा नऊ एकोणिसशे पंच्याण्णव बारा तीन दोन हजार सहा एकोणवीस नऊ दोन हजार आठ दहा सहा दोन हजार बावीस